महाविद्यालयाची पदवी असलेला माझ्या ओळखीचे बरेचजण आहेत तर ते त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी आहेत प्राध्यापक आहेत त्यात अक्षरशः त्यांनी पी एच डीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे व त्यासाठी योग्य न शिक्षण शिक्षणासोबत योग्य साथ असणं त्याच पद्धतीनं मुबलक बऱ्यापैकी पैसा असणंही आवश्यक असतं व तशा पद्धतीचं सपोर्ट असेल तरच व्यक्तिजीवनामध्ये यशस्वी होऊ शकतात यशस्वी होण्यासाठी सपोर्ट आणि शिक्षण सोबत थोडाफार पैसा असणंही आवश्यक असतं